बटाट्याची चाळ या पुस्तकाने आत्तापर्यंत मला सर्वात जास्त हसवले आहे याचे लेखन हे पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपले लाडके पु ल देशपांडे यांनी लिहिले आहे हा एक विनोदी कथा संग्रह आहे की ज्याचे प्रकाशन एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये झाले हे पुस्तक मुंबईतील एका बटाट्याची चा नावाच्या चाळतील लोकांच्या जीवनातील गमतीजमती त्यांचे स्वभाव आणि त्यांचे आपापसातील संबंध छोटे मोटे वाद आणि त्यातून निर्माण होणारे हास्य याचे चित्रण करते पु ल देशपांडे यांच्या खास शैलीमध्ये हे पुस्तक रंगवले गेले आहे त्यांच्या सूक्ष्म निरीक्षणातून साकारलेली चाळतील पात्रे आणि त्यांच्या मजेदार संवाद वाचकाला ह्या खिळून हसून ठेवतात महत्त्वाचं म्हणजे बटाटयाची चाळ हे पुस्तक मराठी साहित्यातील एक महत्त्वाचे आणि लोकप्रिय विनोदी पुस्तक मानले जाते या पुस्तकाने चाळ संस्कृती आणि त्यातील मानवी संंबंधाचे सुंदर असे चित्र उभ केले आहे या पुस्तकात अनेक मजेदार व्यक्तिरेखा आहेत जसे की चाळीतील वेगवेगळ्या स्वभाचे लोक त्यांच्या गमती त्यांचे एकमेकांशी असलेले संबंध आणि चाळतील वातावरण हे पुस्तक वाचताना आपल्याला त्या चाळितच आहोत की काय असा अनुभव येतो